पर्यटनाने स्थानिक व्यवसायांच्या वाढीसाठी खूप सारी मदत केली आहे तसेच त्यानं खूप प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे जागाही दिल्या आहेत आणि कित्येक मोठ्या व्यवसायांसाठी मोठी जागा दिली व अशा परेशठानास स्थळी आपल्याला खूप गरजेच्या वस्तूही भेटत नाही तर त्यांच्या तिथे भेटूनही जातात व्यवसाय त्यांचे खूप छान छान असतात असे छोट्या छोट्या वस्तूही भेटतात व आणि प्रत्येक वेळेस सगळेजण तिथूनच खरेदी करतात आम्ही तिथूनच खरेदी करतो त्यांच्यासाठी खूप सोयी सुविधाही दिल्या आहेत सरकारने त्यांना तिथेच राहण्याचं ठिकाणही दिलं आहे त्यांच्यासाठी खूप काही काही सोयी सुविधा झाल्या आहेत